मला लिखान आणि वाचन या दोन गोष्टी छंद म्हणून दो मी जोपासते आणि मला त्यात खूप आनंद मिळतो लिखाणाचं म्हटलं तर माझी लिखानाची जी प्रक्रिया आहे ती अगदी म्हणजे तसं म्हटलं जातं की सुचणं हे एक क्षणाचं देणं असतं त्यानुसार की ज्यावेळी मला सुचत जातं किंवा मला एखादा विषय माझ्या डोक्यात घोळत असतो अरे हां मला हे लिहायचं आहे लिहायचं आहे तर मी त्या क्षणी म्हनजे जसं की एखादी गोष्ट सुचली की त्यावरून जास्त विचार म्हणजे अतिविचार न करता थोडासा विचार करून मी ती लगेच लिहून घेते म्हणजे असं नाही होत की रूपरेषा तयार करा पहिल्यांदा लिहा नंतर त्यात सुधारणा करा हां म्हणजे काही गोष्टी असतात की काही विषय असतात जसं की म्हणजे जे ठरवून लिहिले जातात त्याबद्दल पहिल्यांदा रूपरेषा तयार केली जाते पहिल्यांदा कच्चं लिहिणं त्याच्यानंतर ते वाचणं आणि पुन्हा त्यात काही सुधारणा असतील तर ते करणं हे होतं पण बऱ्याच वेळा जे आतून येतं म्हनजे मनातून जे वाटतं लिहायचं आहे लिहायचं आहे की जे ठरवून लिहिलं जात नाई ते अगदी सहज म्हणजे मनमोकळेपणाने आणि सहजतेने लिहिलं जातं म्हणजे खूप इच्छा असते आतून आणि एखादा विषय किंवा एखादं आतून येतं की हाक येतं की अरे हां ह्याबद्दल असं असं असू शकतं किंवा हे ही गोष्ट आपण अशा तऱ्हेने मांडू शकतो तर त्यासाठी मी लिहीत म्हणजे असं जास्त विचार न करता सहज लिहिते पण जर ठरवून लिहायचं असेल एखादा विषय लिह असेल आणि त्यावर लिहायचं असेल तर रूपरेषा तयार केली जाते आणि ह्या सगळ्यासाठी मी सल्ला म माझ्या शिक्षकांचा माझ्या घरच्यांचा माझ्या विशेष माझ्या आईचा माझ्या मित्रमैत्रिणींचा ह्या सर्वांचा मीच कायम सल्ला घेत असते माझं लिखाण मी त्यांना वाचायला देत असते त्यात पण काही सुधारणा असतील तर ते मला सुचवत असतात अशा प्रकारे मी लिहीत असते